हॅलो हॅलो ऋषिकेश मी विशाखा बोलते आहे मी गावावरनं मुंबईला येणार आहे गणपतीसाठी आता दहा दहा पाच दिवसानी येईन तर मला मुंबईतले सगळे गणपती फिरायचे आहेत गणपतीत तुझे घरातले कसे आहेत आई वडील क माझे पण चांगले आहेत मजेत आहे हां चालेल मी येईन तर आता मला इथे लालबागचा राजा फेमस आहे असं मी ऐकलं आहे चिंतामणीही फेमस

चालेल ओके

चालेल ठीक आहे

मी बसने येणार आहे नाही मी एकटीचं येणार आहे मलाच सगळ्यात मुंबईतले गणपती फिरायचे होते बघायचे होते कसे असतात फेष्टीवल कसं मुंबईमध्ये मनवलं जातं असं

आगमन करताना काय काय करतात म्हणजे मुंबईला आगमन होतं जेव्हा गणपतीचं लेझीम होते का ढोल ताशा प

ओके म्हणजे खूप इंजॉयमेंट असते मुंबईला पण

चालेल ठीकं चालेल ठीक आहे

ठीक आहे चालेल मग मी दहा दिवसाने येईन मग आपण फिरुया चालेल हं

ठीक आहे हं चालेल तू पण विचार हं